लग्नात लग्न समारंभात आपल्याला खूप वेगळ्यावेगळ्या प्रकारे म्हणजे वेगळ्यावेगळ्या ठिकाणी पाणी लागतं जी लोक राहत आहेत त्या लोकांना आंघोळीसाठी पाणी लाग लागतं ते टँकरने तुम्ही मागवू शकतात किंवा जिथे ते राहतात आहेत ते हॉटेलवाली लोक ते पाणी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतात मग तुम्हाला प्यायला पाणी लागतं ते टाकीमध्ये मिळतं किंवा ज्या लोकांना ते पण पाणी नाही चालणार त्या लोकांसाठी तुम्ही बॉटल वॉ म्हणजे बॉटल वॉटर म्हणजे बिस्लेरीच्या बाटल्या तुम्ही मागवू शकतात नाही तर तुम्हाला ते मोठे मोठे जे हे मिळतात कॅन पाण्याचे ते तुम्ही वापरू शकतात मग जेवण झाल्यावर जे वॉश बेसिनचं वॉश बेसिन्स असतात ते ते स तिथे पण पाणीचा वापर होतो तर ह्या सग हे सगळं हे करण्यासाठी टँकर मागवून पाणी तुम्ही हे करू शकता